मी पेट्रोल पंपावर काम करतो आणि आमच्याकडे असंख्य कस्टमर्स येतात त्यात वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या दिमागाचे लोकं असतात काही लोकं असे असतात पिऊन येतात आणि ते अरेरावी करायचा प्रयत्न करतात त्यांनी अरेरावी केली का त्यांना शांत करायचं काम आम्ही करतो तसेच काही लोकं पैशाच्या चाटा देतात म्हणजे पैसे दिले नाही पेट्रोल भरून घेतात पैसे न देताच निघून जातात आणि काही काही लोकं असे येतात का जे पैसे देत नाही तरी म्हणतात की मी पाचशेची नोट दिली मला चारशे वापस कर शंभरचं पेट्रोल टाकलं त्याच्यासाठी आमच्या आमच्याकडे खूप सी सी टी व्हीज् आहे मग आम्ही त्याला ऑफिसमध्ये नेतो आणि सीसीटीव्हीत दाखवतो तू पैसे दिले की नाही दिले कोणती नोट दिली कितीची नोट दिली हे दाखवून सी सी टी व्ही असल्याकारणामुळं आम्हाला ते सोपं जातं कारण आजकाल लोकं दिमाग खूप दिमाग वापरून पाहतात त्याच्यामुळं सी सी टी व्ही असणं हे गरजेचं आहे